जुन्या काळात विहिरीतून पाणी काढण्यासाठी रहाट वापरत होते रहाट म्हणजे एक असं आट बांधलेला असायचा विहिरीला त्याला दोरी एका कळशीला दोरी बांधून ते ती पाण्यात सोडायची आणि मग गोलगोल फिरवून ते राहाटानी वरती पाणी काढायचं पण आता आधुनिक जगात इलेक्ट्रिक मोटारीचा वापर होतो आणि खूप सोयीचं झालेलं आहे ते खूप म्हणजे कष्ट होत नाही त्रासदायक नाही आहे खूप सोयीस्कररुत्या रीत्या आपण ते युज करू शकतो इलेक्ट्रिविक मोटार ने पाइपद्वारा पाणी आपण बाहेर आपल्याला वापरण्यासाठी पाणी काढू शकतो विहिरीतून इलेक्ट्रिक मोटारचा युज कसा करायचा तर एक इलेक्ट्रिक मोटार असते त्याला एका सईडला पाईप लावायचा असतो पाण्याचा दुसऱ्या साईडला त्याची वायर असते जो स्विच वायरीला पिन असतो तो स्विचमध्ये द हे करून पाईप मोटारीत सोडून दुसरी दुसऱ्या साईडहून एक पाईप असतो तो आपल्या घरी वापरायचा पाण्या म्हणजे वापरायचा व भांड्यामध्ये आपण ते पाणी साठवू शकतो ज्या वेळेला स्विच चालू करायचा ज्या वेळेला पाणी हवं असेल त्या वेळेला त्या वेळेला ते मोटारीमध्ये पाणी मोटार म्हणजे विहिरीतून पाणी मोटारीद्वारा काढलं जातं आणि ते आपली भांडी भरली जातात तसंच मोटारीचा वापर शेतीकामासाठीपण होतो शेतीच्या शे पिकांसाठी पाणी पाणी एक पाजवण्यासाठी पाणी देण्यासाठीपण आपला हे मोटारीचा उपयोग होतो मोटार लावून आपण सोयीस्कररीत्या आपल्या शेतपिकांना पाणी घालू शकतो किंवा फुल आपले गप म्हणजे घराभोवती जर परसबाग असेल तर फुलझाडांना पाणी घालू शकतो मोटारीने पाईप लावून व्यवस्थित म्हणजे आपले एक जे कष्ट आहेत स्त्रीवर्गाला पाणी काढण्याचे जे कष्ट होत होते आधी रहाटेने पाणी काढायचे तसे ते कष्ट आता सोयीस मोटारीद्वारा सोय झाली त्याची व्यवस्थित खूप फायदा आहे मोटारी युज केल्याने इलेक्ट्रिक मोटार युज केल्यामने तर माझी अशी एक स्वत चं मत आहे की जास्तीत जास्त प्रमाणात ज्या काही आधुनिक वस्तू आहेत उपकरणं आहेत आधुकनिक उपकरणं त्याचा वापर केला पाहिजे आणि स्मार्टरीत्या आपले क कामं केली पाहिजेत त्याचबरोबर मोटारीचा अजून एक उपयोग होतो की आपण बऱ्याच म्हणजे टाक्यांमध्ये आपलं बिल्डींग्स असतात तेच्यामध्ये पाणी साठवण्याचं काम करता येतं मोठीमोठी घरं आता बांधली जातात तर त्याच्यामध्ये टाक्यांमध्ये पाणी साठवून ठेवता येतं आणि आपल्या घरामध्ये नळाद्वारे आपण सगळ्या पाण्याचा उपयोग करू शकतो